निश्चितच आमच्या क्षेत्रातील काही जी रुग्णालय आहे ती तांत्रिकदृष्ट्या खरंच प्रगत आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी तांत्रिकदृष्ट्या प्रगती पण केलेल्या आहेत म्हणजे आरोग्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा असतील म्हणजे मग त्याची आरोग्य तपासणे असेल त्या तपासणीसाठी लागणारं साहित्य असतील किंवा सोनोग्राफीसारखी यंत्रणा त्यांच्याजवळ आहे किंवा आपली बॉडी चेकअप करण्यासाठी जे काही काही सगळ्या गोष्टी लागत असतील त्या सगळ्या गोष्टी आज आपल्यासमोर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे एक्सरे सुविधा असेल डिजिटलायजेशन पद्धतीने करून सोप्या पद्धतीने करून आपल्याकडे उपलब्ध आहे

आज मार्केटमध्ये काही ठिकाणी रोबोट वापरले गेले आहेत त्या रोबोटच्या सहाय्यानं सुद्धा चांगल्या पद्धतीने सर्जरी ही केली जाते आज काही महिलांचं जे बाळंतपण असतं ते बाळंतपण करण्यासाठी सुद्धा इतकी टेक्नॉलॉजी प्रगत झाली आहे की त्या ज्या बाळ आहे त्या बाळाच्या आईचासुद्धा जीव वाचवण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं टेक्नॉलॉजीकडून सुलभ पद्धतीनं ही जी बाळाचं जे काही आगमन जे त्या आगमनसुद्धा सुसज्ज अशा पद्धतीनं होत असतं आणि वेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी वापरून आज आमच्या परिसरामध्ये तरी आमच्या क्षेत्रातील सगळे जे रुग्णालय जे आहेत ते रुग्णालय निश्चितच तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहेत असं मला वाटतं आणि त्याचा फायदा हा आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला निश्चितप्रमाणे चांगला होतो आणि मला अपेक्षा आहे की असं जे नवीन नवीन येणारं जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञान आपल्या अलीकडची जी पिढी आहे किंवा अलीकडचे जे रुग्णालय आहे त्यांना निश्चितच ते आपल्याला उपलब्ध करून देत असतील असा मला शंभर टक्के विश्वास आहे